पर्यटकांशी संवाद साधलेला नाही कधी कारण एवढी काय फिरायला गेलेली नाही मी कुठे बाहेर हा एकदा जंजिरा किल्ल्यावरती केलो होतो तेव्हा तिथे होते माहिती देणारे तिथल्या किल्ल्याची छान माहिती सांगतात ते सगळं अगदी नेऊन दाखवतात की हे कधी काय केलं होतं शिवाजी महाराजांबद्दल खूप चांगली माहिती देतात ते तो तेवढा एकच अनुभव आहे आणि आपल्या इकडे फिरायला येथील रत्नागिरी महाराष्ट्र रत्नागिरीमध्ये तर आमच्या इथे पहिलं म्हणजे गणपतीपुळ्याचं मंदिर आहे गणपतीचं स्वयंभू ते खूप छान आहे आणि नैसर्गिकरित्या तर ते खूपच सुंदर आहे समुद्र काठी बसलेलं आहे चारीबाजूला डोंगर आहेत खूप मोठा समोर समुद्र आहे जो धोकादायक पण आहे असं म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे तो धोकादायक आहे पण तरी सुद्धा बाहेरून येणारे बाहेरून येणारे म्हणजे म्हटलं तर जास्त घाटमाथ्यावरचे पर्यटक जेव्हा येतात तेव्हा सर्रास काहीतरी ॲक्सिडेंट होतोच कारण त्यांना पाण्याचा अनुभव नसतो समुद्र आणि तलाव ह्याच्यामध्ये खूप फरक आहे समुद्र आपल्याकडे ओढून नेतो एखादी पाण्याची लाट वगैरे आली मोठी की पायाखालची वाळू अशी सरकत सरकत जाते आणि अंदाज येत नाही की आपण किती खोल समुद्रात कसं आपल्याला ओढत नेते ती पाण्याची लाट त्यामुळे भरपूरच ॲक्सिडेंट होतात तिकडे आणि सगळ्या केसेस बघायला गेलं तर त्या सगळ्या घाटमाथ्यावरच्याच असतात कारण त्यांना अनुभवच नसतो पाण्याचा पण तिथे असणारे जे गार्डस असतात ते सांगतात पाण्यात उतरू नका उतरू नका तरी सुद्धा ते लोकं ऐकत नाहीत शेवटी मोह आहे तो पाण्याचा आणि फिरायला आलो आहे म्हटल्यानंतर न सगळेजण जो तो आनंदात उत्साहात असतो असं वाटतं की नाही पाण्यात नुसते पायच भिजवायचे आहेत कुठे आम्ही पुढे जाणार आहोत पण तसं नसतं ते मध्येच एखादी लाट खूप मोठीच येते ती घेऊनच जाते आणि मग त्यावेळेला आपल्याला ते सावरणं सांभाळणं शक्यच होत नाही त्यामुळे ॲक्सिडेंट होतात हे वेळोवेळी आम्ही सुद्धा सगळ्यांना सांगत असतो की पाण्याशी नका खेळायला जाऊ लांबच राहा लांबूनच बघा असं सांगत असतो आणि बाकी फिरण्यासारखं आहे भरपूर आहे इकडे पण जास्त सगळं बघायला गेलं तर समुद्रकिनारीच जास्त हे फिरण्यासारखं आहे कारण रत्नागिरीमध्ये समुद्रच खूप मोठा आहे स्वामी पावसला स्वामी समर्थांचं मंदिर आहे स्वामी स्वरूपानंदांचं आडिवऱ्याला महाकाली देवीचं मंदिर आहे जे पूर्वीचं आहे म्हणजे पुरातन काळातलं अजूनही त्यावेळचे ते दगड वगैरे सगळे तसेच आहे ते ही बघण्यासारखं आहे छान मार्लेश्वर आहे जे डोंगरामध्ये वसलेलं आहे शंकराचं पूर्वीपासून तिथे संक्रांतीला त्या देव त्यांचे लग्न वगैरे लागलं जातं देवरुख देवरुखमधून देवरुख मार्लेश्वर असं ते जवळ जवळच आहे ते गावं तर तिथे ते एक बघण्यासारखं आहे आणि ते खूप छान आहे तिथे सुद्धा खूप मोठा धबधबा असतो पावसाळी असतो तेव्हा पावसाळा खूपच मोठा असतो तो सुद्धा खूपच रिस्की आहे खूप मोठमोठे दगड आहेत पाण्याबरोबर वरून धबधब्यात दगडी पडण्याची शक्यता असते जास्त त्याच्यामुळे तिथे सुद्धा धोकादायकच आहे पाण्यात तसं पुढे जाऊ नये असं तिथेही सांगतो आम्ही की त्या धबधब्यात तिथे जाऊ नका वरून दगडी वगैरे पडू शकतात कारण झालेले आहेत तिथे पण एक दोन ॲक्सिडेंट बाकी बघायला गेलं तर सुंदरच आहे ते सगळं अगदी निसर्ग निसर्गरम्य वातावरण आहे छान चारीबाजूनही डोंगर आहे आणि उंच पाचशे एक पायऱ्या चढल्याच्यानंतर ते देवस्थान लागतं शंकराचं आणि कातळामध्येच आहे ते आतमध्ये कुठल्याही प्रकारचा लाईट वगैरे तिथे नाही आहे सर्व समईच्या उजेडावरतीच सगळं चाललेलं असतं तिथे म्हणजे रोजची पूजा रात्री लाईट हा वापरलाच जात नाही तिथे फार पूर्वीपासून आणि अजूनही ते पावित्र्य जपलं गेलं आहे तिथे त्याच्यामुळे श्रावणात वगैरे तर खूपच भाविक जात असतात तिथे आणि खूप छान बघण्यासारखं आहे तिथे हे जाताना म मांसाहार करून जाऊ नये असं पहिल्यापासून ते आहे त्याच्यामुळे लोक पाळतात सुद्धा आधी महिन्याभर सगळं खाणं वगैरे सोडतात मांसाहार आणि जातात तिथे छान आहे बाकी बघायला गेलं तर रत्नागिरीत खूप छान आहे समुद्र असल्यामुळे कोकणपट्टा त्यामुळे ते एक छान आहे